आम्ही शेगावाला दर महिन्यातून दोनवेळा जातो तिथे आम्हाला खूप आवडतं जायला आम्ही रेल्वेनं जातो तिथे खूप आणि जेवण वगैरे राहते आणि दर्शन मेन म्हणजे दर्शनाला शेगावला खूप शिस्त आहे आणि खूप छान वाटतं वातावरण आम्ही रेल्वेनी समजा संध्याकाळी निघालो तर सकाळपर्यंत पोचतो आणि तिथे जेवणाची पद्धत तिथे शांतता खूप छान आहे आणि महिन्यातून दोन तीनदा तो आम्ही जातोच